गावामध्ये एखाद्याला कुत्रा जर चावला तर त्या व्यक्तीला केळीवर खायला चालत नाई केळसुद्धा खायला चालत नाही त्यांना बेंबीमध्ये तीन इंजेक्शनं देतात तसेच त्या कुत्र्याला इंजेक्शन दिले आहे की नाही तो कावरलेला आहे का कसा ते पाहतात